योग म्हणजे योग हे खूप महत्वाचे आहे जसे आपले जे जेवण आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं त्याचप्रमाणे योग करणे हे खूप जास्त आपल्या शरीराला आवश्यक आहे जवळपास योग तर एक चौऱ्याऐंशी प्रकारचे आहे पण एवढे नाही केले पाच सहा पण त्या त्याच्यातले प्रकार केले तरी पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे योग करण्याचा उद्देश काय असतो की जे आपलं एकदम स्ट्रेस झालेलं शरीर राहते ते आपलं शरीर चांगलं होते आणि स्ट्रेस जे योग करतो त्याच्याने काय होतं ताण दुःख चिंता इत्यादी हे सर्व कमी होते आणि जवळपास मी पाच प्रकारचे प्राणायाम सांगते भस्रिका प्राणायाम भस्रिका प्राणायाम म्हणजे काय होते श्वास घेणे सोडणे श्वास घेणे आणि सोडणे कपालभाती पण आहे कपालभाती पण आहे कपालभाती म्हणजे काय होतं की श्वास बाहेर आणि पोट आतमध्ये घ्यायचं श्वास बाहेर आणि पोट आतमध्ये घ्यायचा अनुलोम विलोम अनुलोम विलोम म्हणजे काय होतं उजव्या हाताचा अंगठा नाकावर ठेवा आणि डाव्या नाकपुडीमधून श्वास आत आतमध्ये घ्यायचा मग त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून उजव्या नाकपुडीवर मधून श्वास सोडा आणखी एक भ्रामरी म्हणून पण आहे उद्रित म्हणून पण आहे अशा अनेक प्रकारचे प्राणायाम आहे जसं एक अनुलोम विलोम आहे ते त्या प्राणायामनी काय होतं हृदयरोग बी पी जे गाठी वगैरे होतं मायग्रेन वगैरे होतो हे जो आजार आहे हा कमी होतो आणि प्राणायाममुळे प्राणायाममुळे काय होतं शरीरामध्ये हलकेपणा येते प पाचनशक्ती वाढते लिव्हर चांगले राहते स्मरणशक्ती पण वाढते चेहेऱ्यावर चमक येते थकवा दूर होते अनेक प्रकारचे खूप फायदा आहे याच्यात जसं रोगप्रतिकारशक्ती पण वाढते हृदयरोग मधुमेह आणि अस्तमा असेल तर योग केल्याने हे कमी होते जे लोक डिप्रेशनमध्ये जातात त्यांना तर योग हे खूपच फायद्याचे असते त्यांनी ज त्यांनी म्हणजे दोन किलोमीटर चाललं पाहिजे छान छान म्युजिकचे म्युजिक ऐकायचे चार ते तीन किंवा चार प्रकारचे आणि याच्याने खरंच खूप जास्त फायदा होतो जो डिप्रेशनमधला व्यक्ती असतो तो हळूहळू तो बाहेर निघतो आणि जो मानसिक रोगी असतो त्यांना त्यांनी पण हे प्राणायाम करायला पाहिजे वज्रासन केलं पाहिजे याच्यानी शांती व पाचनक्रिया चांगली होते आणखी एक प्राणायाम आहे वीरभ्र वीरभद्रासन म्हणून आहे त्यांनी पण वीरभद्रासन हे योग केल्याने मानसिक रोग थोडा कमी होतो आणि डिप्रेशन कशामुळे होते आणखी म्हणजे ह हे डिप्रेशन कमी थोड्या प प्रमाणात योगने कमी होते आणखी त्याच्यासोबत डिप्रेशन जो ज्याला असेल त्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व्हच्या कमीमुळे पण हे डिप्रेशनमध्ये जातात आणि थोडं मेडिसिन मेडिसिन पण घ्यावं लागते त्याच्याने मायग्रेन आणि डिप्रेशन हे कमी होतात आणि एखाद्या व्यक्तीला खूप जास्त तणाव असेल तर त्यांनी चांगली झोप घ्यायला पाहिजे जसं ज जेवण आहे जेवण करायचं छान झोप घ्यायची आणि योग करायचा तर तणाव याच्याने कमी होणार आणि म्हणजे तणाव करणा तणाव कमी करण्यासाठी काय करता एक पाळीव प्राणी आपण पाळला पाहिजे घरी त्याच्याने काय होतं की आपलं पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये आणि दुसऱ्यांच्या आणि दुसऱ्यांची मदत करायची आणि खूप पाणी प्यायचं भरपूर जेवण करायचं चहाच्या ठिकाणी ग्रीन टी घ्या असं मला वाटेल ग्रीन टीनमुळे ग्रीन टीमुळे काय होतं की जे हार्मोन असतात कोण एक कोर्टिसोट म्हणून एक हार्मोन होतो हार्मोन असतो ते कमी होते त्याच्याने ग्रीन टी घेतल्याने त्याच्यानंतर टेन्शनमुक्त राहण्यासाठी आपण वॉकिंग जॉगिंग गार्डनिंग करू शकतो स्विमिंग करू शकतो जे आपल्याला आवडते ते करायला पाहिजे आणि पोषक जेवण घ्या हिरवी भाजी खा खूप जास्त प्रमाणात कॅफिन अल्कोहोल स्मोकिंग केल्याने पण स्ट्रेस वाढते म्हणून ह्या प्रकारच्या व्यसना व्यसन करूच नही आणि खूप काही आहे योगमध्ये पण या चौऱ्याऐंशी प्रकारापैकी आपण चार पार प्रकारही केले तरी पण आपलं शरीर खूप छान राहू शकते म्हणून मी असं म्हणणार की योगाचा सराव वैयक्तिक वाढ आणि आत्मशोध असा होऊ शकतो धन्यवाद